व्यवसायामुळे आर्थिक वृद्धी होण्यासाठी खूप मदत होते जसं हॉर्स रायडींग आहे बोटींग आहे स्कुबा डायविंग आहे किंवा पॅराग्लायंडींग आहे ऐतिहासिक किल्ले भरपूर आहेत इथे बघण्यासारखे जे सम समुद्री किल्ले किंवा सागरी किल्ले म्हणून ओळखले जातात पुन्हा गेमिंग झोन आहेत ज्याच्यामुळे व्यवसायात वाढ किंवा होऊ शकते इथली असणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्था स्थानिक लोकांची मच्छीमारी ज्या ह्याच्यात ताजी मच्छी तुम्हांला इथे मिळू शकते ज्यांनी व्यवसायात अतिशय चांगला भर पडू शकतो सुकी मच्छी आणि चांगली मच्छी मिळण्याचं एकमेव ठिकाण हे असू शकतं की जिथे चांगला व्यवसाय किंवा चांगला पैसा कमावता येईल छोट्या बऱ्याचशा उद्योजकांना उद्योग मिळेल आणि व्यवसायाचा किंवा प्रदेशात पूर्ण आर्थिक वृद्धीमध्ये वाढ होण्यासाठी खूप चांगला हातभार लागू शकेल असे बरेचसे व्यवसाय इथे आहेत ज्यांनी हातमाग वगैरे पण चालू केलेले येत बऱ्याचश्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वाडीमध्ये असणाऱ्या सुपारीच्या झाडांपासून त्याच्या फांद्यांपासून किंवा नारळाच्या फांद्यापासून बनवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत ज्या विकल्या जातात बा बास्केट्स आहेत कानातले किंवा बरेचसे सुंदर अशा डिजाइनचे दागिने पण त्या ह्याच्यापासून बनव बनवले जातात चटयांसारखे किंवा जी बेताची बास्केट्स वगैरे असतात किंवा छोटी बुट्टी बोलतो त्याला आपण त्या पद्धतीच्या व्यवसायांना पण इथे वाव मिळतो ज्याच्यातून चांगला आर्थिक बदल घडू शकतो